मी माझ्याकडे असणाऱ्या ऑर्डर कार्डवरून तुम्हाला आता एक ऑर्डर करत आहे मला त्याचं एक कूपन मिळालेलं आहे आणि त्याचाही मला धनलाभ होईल तर मला ऑर्डर करायची आहे एका मेजवानीसाठी तर काही पदार्थांची मी लिस्ट देते तुम्हाला तर ती तुम्ही नोटडाउन करून घ्या व त्याप्रमाणे मला ते पदार्थ द्या पहिली गोष्ट मला चण्याची भाजी वरण आणि जीरा भात आणि पनीरची भाजी आणि वांग्याचं भरीत हे सर्व भाज्यांमध्ये आणि पापड आणि लोणचं आणि चटण्यांमध्ये खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी इतकं तुम्ही ऑर्डर घेऊ शकता का जर घेतल्यानंतर मला माझ्याकडे असणाऱ्या कूपनची आणि आत्ता तुमचे जे रेट्स आहेत त्याच्यावर किती टोटल होईल